मी तसं तर वाचनालयाची आवड असल्या कारणाने सर्वच प्रकारची पुस्तकं वाचत असते आणि सगळ्याच प्लॅटफॉमवरून ते वाचत असते पर परंतु मला बहुतुक बहुतेक पुस्तकं ही क जास्तकरून वाचायला आवडतात इलेकट्रॉनिक आवृत्ती ला मी जास्त पसंती देत नाही आणि ऑडिओबुकमध्ये मी काही पुस्तके वाचली आहेत परंतु पुस्तक हातात घेऊन पुस्तक वाचण्यात जी मजा आहे ती ऑडिओबुकमध्ये नसण्या कारणाने मी त्याला सेकंड प्रेफरन्स देते परंतु पुस बहुतेक पुस्तके पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा आनंद जो आहे तो इतर कुठल्याही गोष्टीत नसण्याने मी त्याला प्राधान्य नाही देत